माझं आवडीचं फोटोग्राफी आणि कॅमेराचं माहिती घेणे आहे आता मला फोटोग्राफीची आवड नववी दहावीपासून झालेली आहे आणि मला फोटोग्राफीचं आत्तापर्यंत थोडुसं नॉलेज झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातील थोडेसे जिल्हे फिरलेलो आहे जसं की रायगड रायगड झालं पुने झालं असे थोडुसे जिल्हे फिरलेलो आहे दापोली वगैरे तिथे जाऊन मी फोटोज विडिओ काढतो परत मला स्ट्रीट फोटोग्राफी स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये येतं की आपण रस्त्यावरचे चांगले फोटो काढावे म्हणजे युनिक प्रकारे क्रिएटिव असं चांगल्यापैकी फोटो काढावे असेही मला आवड आहे आणि मला कॅमेरामध्ये आता फोटोग्राफीची आवड मला कॅमेऱ्याद्या माद्या माध्यमातून झालेली आहे जसं की कॅमेराचं आतमध्ये जसं की आय एस ओ झालं शटर झालं हे सर्व मला माहिती पडून घेला नववी असून मला आवड खूप झालेली तर नववी असून मी हेच्यामध्ये जास्त गुंतलो आणि आत्ता गुंतता गुंतता मला अशी आवड झाली आहे की मी जिथे पण जातो तिथे मला बोलतात तुझे फोटोज चांगले असतात तुझे व्हीडीओज चांगले असतात तू आम्हाला शिकवशील का तू तू येऊ शकतोस का इथे तो जेही असेल ते आम्ही तुला देयला रेडी आहे तयार आहेतत आम्ही तुया कामाला प्रोत्साहन करतो आहे की तुझे फोटोजही चांगले आहेत तुझं तुला नॉलेजही क चांगल आहे तुला माहिती आहे भरपूर गोष्टी कशा आहेत तुला माहिती आहे की फोटोज कसे येणार कसे चांगले येणार हे सर्व माहिती तुला खूप कमी टायमामध्ये आलेली आहे तर तू मल तुम्ही येऊ शकाल का